ट्रेनमध्ये ट्रेनमध्ये बारा दहा अक अकरा किंवा दहा डबे असतात आणि ट्रेनचं ट्रेनचा आवाज खूप दूरपर्यंत जातो आणि त्याचा रंग निळा किंवा लाल असतो आणि जे बुकींग केलेले जागा जे बुकींग केलेले रेल्वे असते तर ते त्याचे ए शी ए सीमध्ये पण दुसरे दुसरे डबे असतात आणि हो आणि मी मी पण शेग शेगावला प्रवास केला आहे ट्रेनमध्ये तर तर त्याचं तर खूप म्हणजे खूप दूरपर्यंत खूप खूप छान प्रवास होते त्यामध्ये प्रवासी ट्रेन जी प्रवाशांना घेऊन जाते आणि मालगाडी जी मोठ्या वगन वॅगेन्सीमध्ये मा माल घेऊन जाते प्रोसेजन ट्रेनचे पुढे तीन प्रकार केले जाऊ शकतात ते म्हणजे प्रसेजन्स ट्रेन ऑक्से ऑक्सेन्स ट्रेन आणि ही सुपरफास्ट ट्रेन वेगवेगळ्या गाड्यांचा वेग वेगळा असतो जो ते हलवतात रेल्वेगाडी आगगाडी दळणवळणा चे एक साधन आहे या या गाडीला खूप डबे असतात या गाडीत बसून आपण दूर दू दूरप्र परंत पर्यंत प्रवास करू शकतो आज आजकाल प्रत्येक गावी आणि शहरी रेल्वेगाड्या दिसतात ही गाडी आप आपापल्या रेल्वेटेशन नानवर उभी अस दिसते रेल्वे रेल्वेगाडी रुळावरून धावते मी मी या गाडीत बसून मामाच्या घरी जातो